मी रुपम टेक्सटाईल्समधून बोलते मॅम बोला हो हो हो मॅम आहे आमच्याकडे साड्या पण आहे आणि ड्रेसेस पण आहे आणि सध्या आता दिवाळीनिमित्त आमच्याकडे ऑफर चालू होती तुम्हाला म्हणजे ऑफर सेल्स ऑफर चालू आहे फोर्टी ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे तर तुम्हाला कशा प्रकारच्या म्हणजे साड्या हव्या आहे आमच्याकडे स् बनारसी आमच्याकडे बनारसी सिल्क पॅटर्न आहे पैठणीमध्ये वेग वेगवेगळे प्रकारची पैठणी आहे जसे येवला पैठणी आहे परत काठपदराच्या साड्या आहे आणि त्याच्यामध्ये सिल्क वेगवेगळे आहे जसे आपल्या नॉर्मल ज्या आपण घरी यूझ करतो डेलीवेअरसाठी तशा सिल्क साड्या आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून आपल्या नऊवारी साड्या पण सुध्दा आहे हो नऊवारी पण भेटेल आमच्याकडे स्टार्टिंग जे आहे मिनिमम हजारच्या वरती आहे हो नऊवारीमध्ये लाल कलर मिळून जाईल मॅम तुम्हाला ओके हा येलो पण मिळून जाईल तुम्हाला

ठीक आहे मिळून जाईल मॅडम हो आहे आहे आहे ते पण आहे हो मला एक सांगा तुम्हाला हे पैठणीमध्ये किती घ्यायच्या आहेत साड्या तुम्हाला अच्छा ओके दोन दोन आहेत फक्त ओके ठीक आहे ठीक आहे मिळून जाईल हो ड्रेसेसमध्ये आहे कुर्ती आहे सलवार सूट आहे आणि लेगिन्स पण आहे आहे कॉटन ड्रेस मटेरिअल आहे ते आहे स्टार्टिंग आमच्याकडे मिनिमम साडेतीनशेपासून स्टार्ट आहे मॅम ओके याची मी तुम्हाला ऑनलाईन डिलेव्हरी पण करू शकते आणि तुम्ही इथे येऊन जर तुम्ही पर्चेस करू शकता तर तुम्ही इथे येऊन शॉपला येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमचं सामान हो हो दोन्ही आहे आमचं कॅश पेमेंट ऑनलाईन तर ऑनलाईन करून द्या तुम्ही ठीक आहे ओके ठीक आहे मॅम तुमच्या ॲड्रेसवरती मी त्या पोच करते ठीक आहे